हॅलो हा बँकेचा नंबर आहे का सर सर मी पंचवीस तारखेला माझ्या मोबाईल बिलाची पेमेंट बँकेद्वारा केली आहे ते जमा झाले आहे का याची कृपया खात्री कराल का माझ्या अकाउंटमधून मोबाईल बिलाची रक्कम वजा झाली आहे का सर पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आहे की पेंडिंग आहे पेमेंट ट्रान्झॅक्शन आय डी पंचवीस पंचवीस आहे ती आय डी वापरून तपासून सांगू शकता का जर पेमेंट अडकले असेल तर पुढची प्रक्रिया काय आहे सर मी पाचशे रुपये बिलाची रक्कम दिली आहे माझा मोबाईल क्रमांक चौऱ्या नऊ चार शून्य चार तीन पाच चार सहा शून्य नऊ